आपल्या आरोग्यासाठी आपण हा योगा अभ्यास करत असतो घरामध्ये आपण करताना आपण एक लिमिटेड करू शकतो मग जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं करू शकतो किंवा आपल्याला एक्स्ट्रा पण जर करायला गेलं तर आपल्याला त्यापेक्षा दुखापत होऊ शकते त्यामुळे तर अजून त्यापेक्षा आपण जर योगा क्लासमध्ये गेलो तर तिथं कसं एक शिकावू शिक्षित आपल्याला एक माणूस असतो जो आपल्याला व्यवस्थित आपल्याकडनं करून घेतो आपलं काय चुकलं असेल त्यामध्ये काय चुकलं ते सांगतोआ परत त्यापेक्षा आपल्याला जेवढं माहिती असेल त्यापेक्षा जास्त योगा आपण त्यावेळी करू शकतो आणि जेव्हा आजूबाजूला पण दुसरे लोक करत असतात तर त्याच्यामध्ये आपला व्यवस्थित वेळ आपल्याला कळत नाही आणि व्यवस्थित होतो म्हणजे दमल्यासारखं होत नाही आणि फ्रेश होतो त्यामुळे